हॅलो सुवर्णा मॅडम बोलत आहे का हां मी दिपाली बोलते मला ॲक्चुली नाही का तुमच्या मुलाबद्दल बोलायचं होतं ॲक्चुली तुमच्या मुलाची आता एक्झाम राहणार फर्स्ट युनिट टेस्ट एक जुलैपासून तर पाच जुलैपर्यंत पाच सबजेक्टची तर आणि त्याआधी आपल्या इथे शाळेमधे ती मीटिंग ठेवलेली आहे शनिवारी तर टायमिंग जो आहे तो दहाचा टायमिंग आहे दहा ते एक तासाची मे बी राहू शकते किंवा दोन तासाची राहू शकते तर तुम्हाला थोडं येणं जर पॉसिबल असेल तर तुम्ही वेळात वेळ काढून मीटिंगला भेट द्या हो याच्यामधे आहेत आपले जे सब्जेक्ट आहेत ते टोटल आहे पाच सब्जेक्ट आहे मराठी इंग्लिश गणित आणि हिंदी आणि इतिहास या पाचही सब्जेक्टवरती एक युनिट टेस्ट ठेवलेली आहे वीस वीस मार्काची तर आता जी एक टेस्ट होऊन गेली आहे आम्ही एक नॉर्मल टेस्ट घेतली त्यामधे मार्क थोडेफार कमी पडले म्हणून एक आम्ही अजून परत एक युनिट टेस्ट ठेवलेली ठेवलेली आहे तर त्यामधे तुमच्या मुलाला चांगलं चांगल्यापैकी बेटर मार्क मिळायला पाहिजे म्हणून एक एक पॅरेंट्स मीटिंगपण ठेवलेली आहे आणि तुम्ही वेळ आहे आता सपोज तर पुढच्या महिन्यामधे एक टेस्ट म्हणजे एक जुलैपासून आता टेस्ट आहे तर तुमच्याजवळ टोटल एक महिना आहे आत्ता तर तुम्ही त्यांच्याकडनं अभ्यास करून घ्या मुलांकडनं जेवढं जमते तेवढं अभ्यास करून घ्या कारण की जेणेकरून म्हणजे चांगल्यात चांगलं मा मार्क पाडू शकतात तुमचे मुलं जर तसे तर अभ्यासामधे ती हुशारच आहेत

हो हो चालेल हो हो चालेल धन्यवाद ओ के